आमच्याकडे काही कुटुंबामध्ये अशा काही ऐतिहासिक परंपरा आहेत ज्या आजही जपल्या जात आहेत त्यामध्ये समजा एक लग्नाचा विचार आपण केलं तर लग्नामध्ये नवरदेव हा घोड्यावर येतो त्याच्या हातामध्ये कट्यार असते तर ही परंपरा तर कुठं कुठल्या ठिकाणी नाही जी की आमच्याकडे आजही चालू आहे त्याचा त्याचा समजा अवलंब करत आहोत आम्ही तर त्याचबरोबर लग्नामध्ये आणखी बघा लग्न झाल्यावर एक जागरण गोंंधळ असा घातला जातो ज्यामध्ये वाघ्या मुरळी एक त्यांची टीम बोलवली जाते खंडोबाचे वगैरे गाणी असतात त्याच्यामध्ये ती नसतात रात्रभर जागरण केलं जातं ड्युटी असते एक दिवा पेटवलेला असतो त्या रात्रभरातील घालतात तो रात्रभर दिवा चालू ठेवतात अशी अशी असा एक प्रकार आहे त्या त्याला जागरण गोंधळ म्हणतात त्याच्यानंतर लग्न झाल्यावर आणखी एकमध्ये जेजुरी असेल तुळजापुर असेल किंवा जिथे आपापले कुलदैवत आमचा बाळ्याचा खंडोबा असेल तुळजापुरची देवी भराडीची देवी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवदर्शन घेणे हा एक प्रकार आहे त्याचबरोबर यानंतर लोकांना आल्यानंतर मटण भाकरी बकरं कापून एक दिवशी जेवण करून जागरण गोंधळाच्या दिवशी हे ह हे होतं त्याच्या इतर वेळी हे केलं जातं ब बकरं कापून मटण करून भाकरी आणि मटणाचं प्रसाद प्रसाद म्हणून असं जेवण लोकांना आपल्या जवळच्या लोकांना पाहुणी मंडळींना बोलवून असं दिलं जातं